एकदा मी माझ्या कामावर ला चोपल्यात मला वेळ झाल्यामुळे मला ते माझी चुकी झाली त्यामुळे माझ्या सरांनी मला खूप अतेव वेळेचा एक प्रमाण मला समजून सांगितले कारण एक वेळ असा असतो ज्या म वेळेमुळे आपला जो काम असतो तो एक प्रॉपर याच्यातून ते केल्या जात असतो त्याचा मला महत्त्व माझ्या सरांनी सांगितला आणि आणि दुसरींदा दुसऱ्यांदा एक गाडीची डिलिवरी असताना जो पार्ट जो गाडीमध्ये लावायचं होतं तो अवेलेबल नसून मी माझ्या सरांना स् हाय न सांगितल्याने त्यामुळे ते एक चुकी असून सरांनी मला समजून सांगितलं की अशा प्रकारची चुकी जर होत असता तर तू मला सांगायला पाहिजे कारण की त्याच्यामुळे शिकणालायक पण खूप सारे असतात आणि त्यामुळं आपण तिसऱ्यांदा ती चुकी आपण नाही करू शकत अशी आपण त्याचमुळे आम् हे असे आढळले